एक लाख दोन हजार दोनशे दोन तीन लाख दोन हजार तीनशे तीन पाच लाख दोन हजार चारशे पन्नास सात लाख तीन हजार दोनशे पन्नास आठ लाख दोन हजार नऊशे पन्नास